हो मी माझ्या मुलांशी बोलण्यात व खेळण्यात वेळ घालवते कारण मला असं वाटतं की मुलांसोबत वेळ घालवणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण जर तुम्ही त्यांच्यासोबत योग्य वेळी योग्य वेळ नाही घालवला तर तुम्हाला त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधता येत नाही किंवा त्यांच्याशी योग्य प्रकारे जे आहे ते तुम्हाला कनेक्ट करता येत नाही मुलांबरोबर जेव्हा आपण वेळ घालवतो त्या वेळेला आपण त्यांना एक मानसिक आधार देत असतो त्याचप्रमाणे त्यांच्या एकंदरीत विकासाच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो कारण तू मुलांशी बोलणं किंवा त्यांच्याशी खेळणं हे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्याच्यामधून तुम्हाला मुलांवरती विविध संस्कार करता येतात त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जड् दडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घेता येतात किंवा एखादी कमतरता जर तुम्हाला त्या मुलामध्ये दिसत असेल तर या सर्व टास्कमधून किंवा या सगळ्या खेळण्याच्या प्रोसेसमधून किंवा बोलण्याच्या प्रोसेसमधून तुम्ही त्या कमी करू शकता तुमच्या मुलांना जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी तुम्ही शिकवू शकता आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये तुम्ही नक्कीच एक भरीव आणि मोलाचं योगदान जे आहे ते तुम्ही देऊ शकता त्याच्यामुळे मुलांबरोबर वेळ घालवणं त्यांच्यासोबत खेळणं हे प्रत्येक पालकाची जवाबदारी आहे असं मला वाटतं की त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे